हो त्याच्यापासून भरपूर फायदे आहेत जसं की ऑपरेशन डोळ्यांचे ऑपरेशन काही अॅक्सेडन झाला त्याचे पण ऑपरेशन औषधी हे हे भरपूर फायदे मेडिकलशी संबंधित भरपूर फायदे या योजने अंतर्गत येतात आणि भरपूर लोकांनी त्याचे फायदे पण घेतलेले आहे कोणी घेतले नाही त्यांना माहिती नाही आणि यासारख्या अजून काही योजना आहेत की जसे आभा कार्ड आहे महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे आणि अमृत दीनदयाल योजना आहे आणि त्याच्यानंतरची शासकीयच्या काही योजना आहेत ज्या जसं इथेच आमच्याकडं वर्धेला सेवाग्राम म्हणून आहे तिथे जर वार्षिक पाचशे रुपये भरले तर एका फॅमिलीला अर्ध्या पैशातच त्याचा खर्च होतो तीसुद्धा तिथे योजना आहे तर अशा काही बऱ्याचशा योजनेवर सरकार खर्च करते आणि योजना लागू करतात तसं आता एक गोल्डन कार्ड निघालेलं आहे त्या गोल्डन कार्डमध्ये पण आपल्याला पाच ते दहा लाखापर्यंतचा विमा म्हणजे आपलं तेवढं रुपयापर्यंतचा खर्च मेडिकलमध्ये आपल्याला मोफत मिळाला जातो जसं आपलं खूप मोठी इन्ज्युरी याच्या खूप मोठं ऑपरेशन असेल तर त्या योजने अंतर्गत ते केलं जातं अशा प्रकारचे जसं त्याला फक्त की आपल्याला पहिले अफ्रूवल करावं लागतं तिथे एक प्रत्येक हॉस्पिटलला एक माहिती केंद्र असतं या माहिती केंद्राला आपल्याला त्यांना जे एक आवश्यक असेल ते कागदपत्रं त्यांना जमा करावं लागतं आणि ते मग ऑनलाईन सब्मिट करून ते अफ्रूवल घेतात अफ्रूवल आलं की त्या हॉस्पिटलला आपल्या तो इलाज त्या योजने अंतर्गत फ्री केला जातो